चोवीस तास बातम्या या प्रकारामुळे हल्ली बातम्यांमध्ये खोटारडेपणा घुसडवण्याची प्रथा निर्माण झालीय त्यामुळे सर्वच बातम्या या शंभर टक्के सत्या असतात याबाबत कोणी खात्रीेशीरपणे आपलं मत व्यक्त करू शकत नाही एकदा एका रस्त्या अपघातामध्ये एका तरुणाला प्रचंड दुखापत झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्येे ॲडमिट करावां लागलं खरं तर या गोष्टीची बातमी झाली आणि त्या बातमीमध्ये असं म्हटलं की कंत्राटदाराने आपलं काही साहित्य त्या रस्त्याच्या कड्याला ठेवलं होतं आणि त्यामुळे हा आपघात झाला आहे अशी ती बातमी प्रसारित करण्यात आली खरतर त्या तरुणाच्या भरधाव वाहन चालवण्यामुळे ही घटना घडली होती परंतु कंत्राटदाराला काचाट्यात पकडण्यासाठी ही अशी बातमी पसरवली गेली आणि यामुळे समाजाचा लोकांचा बातम्यांवर आणि या सगळ्या एकूूनच गोष्टींवर विश्वास उडत चालला आहे असा आजच चित्र आहे